पेंटिंगमध्ये कलर भरणे आणि रेखाखंडन करणे हे दोन्ही पण फार सोपी आहेत आणि मला दोन्ही पण आवडतात पण कलर करणे मला जास्त आवडते आपण कोणत्या पेंटिंगमध्ये कोणते कलर करू शकतो ते आपल्याला खूपच आणि इजिली कळतं आपण नैसर्गिक पेंटिंग बनवत आहो तर त्यामध्ये आपण हिरवा कलर टाकू शकतो त्यामध्ये आपण कथ्था कलर टाकू शकतो झाडांचा तर कलर करणं आणि कलरला निवडणं ते खूपच असं सोपी पडतं तर मला पेंटिंगमध्ये फार सारे वेगळेवेगळे कलर भरणे पेंटिंगच्या हिशोबाने त्यामध्ये कोणते कलर भरले पाहिजेत ते जास्त सोपी आहे तर ते पेंटिंगमध्ये कलर करणे खूप फार जास्त मला आवडतं